अलीकडच्या वर्षांमध्ये भारतामध्ये अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे कारण याआधी जी आपली अर्थव्यवस्था जी आहे किंवा इथले जे उद्योग होते ते पारंपारिक पद्धतीनीचे उद्योग होते जसं की शेती असेल शेतीपूरक उद्योग असतील त्याबरोबरच कापड उद्योग असतील कापड गिरण्या असतील या पारंपारिक उद्योगांबरोबरच सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांसाठी कच्चा माल पुरवणं किंवा भारताच्या बाहेरील ज्या ब काही देश आहेत त्याच्यासाठी तिथल्या ज्या कंपन्या आहेत त्यांसाठी कच्चा माल पुरवणं किंवा तिथल्या कंपन्यांसाठी तिथल्या उद्योगांसाठी लागणारी मशिनरी तयार करणं यंत्र सामग्री तयार करणं या प्रकारचे मुख्य उद्योग आता मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये विकसित होत आहेत आणि हेच भारताच्या अर्थव्यवस्थेला पोषक असं वातावरण निम मिळवून देत आहेत याचबरोबर अर्थशे अर्थक्षेत्र जे आहे भारताचं ते मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे इंटरनेट सुविधा असतील बँकिंग सुविधा असतील किंवा आता आता जे सगळे जग जी पे आणि फोनपेच्या सारख्या डिजिटल पेमेंट वरती चाललेला आहे तर भारतामध्ये सुद्धा जे अर्थव्यवस्था आहे ती या इंटरनेट बँकिंगमुळे मोठ्या प्रमाणात विकसित होते आहे सगळं जग आपल्या इंटरनेटच्या साहाय्याने जोडलं गेलेलं आहे जवळ आलेला आहे त्याबू त्यामुळेच या डिजिटल पेमेंटमुळे एक प्रकारच्या अर्थक्षेत्राला साहाय्य झालेले आहे म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था ही पारंपारिक तसंच मुख्य उद्योगांबरोबरच सध्याच्या काळातील जे डिजिटल मार्केटिंग चालू झालेलं आहे डिजिटल पेमेंट वगैरे होत आहे इंटरनेट बँकिंग वगैरे जे होत आहे त्यामधून जे पेमेंट मिळतं त्यामधून भारताची अर्थ व अर्थव्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे मुख्य उद्योगांबरोबरच अर्थक्षेत्राला इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट डिजिटल पेमेंट हे अतिशय अ अर्थ साह्य करत आहे आणि त्यामुळेच अलीकडच्या वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे असं दिसतं